भाई अरे आपल्या पोस्टातनं पासपोर्ट येणार होते ते आले का रे बघ त्यात आपले सगळ्यांचे पासपोर्ट आहेत तर पासपोर्ट चेक करून घ्या आणि महत्त्वाचे आहेत ते तर व्यवस्थित आपली त्यात काहीतरी फॉल्ट असेल तर तो लगेच बघून आपल्याला व्यवस्थित करता येईल त्याच्यामुळे लवकरात लवकर ते पासपोर्ट चेक करून घ्या आपल्याला आता लवकरच इंग्लंडला जायचं आहे फिरायला तर त्याची पण तुम्ही तयारी करा पासपोर्ट झाले की मग आपल्याला आपल्या बॅगा भरायला पाहिजेत त्या मम्मी पप्पांसाठी गरम ह्याची स्वेटर्स घ्यायला पाहिजेत आता आपल्याला कारण इंग्लंडमध्ये फार थंडी आहे आणि पासपोर्ट घेऊन आपलं कोण गेलं आहे का हेही बघायला पाहिजे कारण आता मला वाटतं पासपोर्टमध्ये नवीन पोलिस व्हेरिफिकेशनचा मुद्दा नवीन ॲड झाला आहे असं मी वाचलं आहे तर मग पासपोर्ट सं संदर्भात आपल्याला सगळ्यांना हे कर पप्पांचा पासपोर्ट मागच्या वेळी गडबड झालेली तर आता व्यवस्थित झालं आहे का बघून घे आणि आपल्याला इंग्लंडमध्ये कुठे कुठे फिरायचं आहे इंग्लंड आहे वेल्स आहे इंग्लंडचे समुद्र आहेत इंग्लंड एक विशेष शहर आहे कारण आपली तिथनं लोकशाहीची सुरुवात झाली असं म्हणतात आपल्याला तिथे पण जाऊन यायचं आहे आनि इंग्लंड निवडण्याचं कारण असं की थंडीच्या ह्याच्यात महिन्यात इंग्लंडच आपल्याला सूट होईल त्याच्यामुळे आपण इंग्लंडला जाऊ परत एकदा सगळ्यांचे पासपोर्ट आपले सहा पासपोर्ट आल्याची खात्री कर वैनींचं नाव चेंज झालं आहे त्याची पण खात्री करून घे आणि पॅकिंगला सुरुवात करू